अपूर्वा मी आत्ता जस्ट मागच्या महिन्यामध्ये जिओचं दोनशे नव्व्याण्णव रुपयाचं रिचार्ज मोबाईल रिचार्ज केलं त्यामध्ये मला एक पॉइंट पाच जी बी प्रत्येक दिवसाला न मोबाईल डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल असा हा प्लॅन होता पण मला असं पाहिजे आहे की जर समजा अनलिमिटेड व्हॉईस कॉल असेल आणि साधारणपणे तीन जी बी मोबाईल डेटा मला प्रत्येक दिवसाला उपलब्ध होईल असा एखादा दुसरा प्लॅन असेल तर माझा साधारणपणे महिन्याला खर्च किती होईल किंवा कितीचा रिचार्ज मला करायला लागेल